मी कधी मोठा पुतळा किंवा शिल्प तयार तर केले नाही पण जेव्हा मी लहान असायचे तेव्हा नाही का जे माती असते त्या स्थानी मी दिवे बनवायची किंवा भांडी बनवायची तर ती मला ते मला खूप आवडत होते बनवायचं आणखी मग मी त्यांना पेंट वगैरे करायची मग ते खूप छान दिसत होते तर मी त्यां तर मी ते बनवायची कारण की मला ते खूप आवडत होते करणे पण जसं जसं मी मोठमोठी होत गेली तर मला जास्त म्हणजे अभ्यासाकडे लक्ष द्यायला होतं मग मन ते नाही ते नाही बनवायची मी मग कारण की माझे आई पण उऱ्हळा उढ ओरडत होती मला की न् बनव हे कशाला मातीत तू खेळते आहे काई कामाचं आहे का तर माझं त्याच्यामध्ये इंट्रेस्टं किती मी त्याला टाईम नाही देत देऊ शकत होती तर मग धीरे धीरे तर ते सुटून गेला माझ्या हातातून तर आत्ता तर मी काही नाही केला असं मोठं पुतळं की बा